हॅलो मी फ्रानसीस आल्मेडा बोलतो आहे निर्मळवरून तुमचं काय इंटिरिअर डिझायनरचं काय आहे का आं हां हां आम्ही आता नवीन घर बांधतो आहे तर त्यासाठी मला इंटिरिअर डेकोरेशनची गरज आहे तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारचं काय डेकोरेशन करता त्याची जरा कल्पना देऊ शकाल का नाही बंगला बांधणार आहे

ते वसई पश्चिमेला निर्मळ म्हणून गाव आहे म्हणजे हां ते समुद्र किनाऱ्यापासून जवळच आहे हा

ओके नाही नाही नाही नाही रेडी नाही आहे मी हां प्लॅन आहे माझा हां म्हणजे त्याच्या अगोदर सगळं हे जे आहे म्हणजे इंटिरियर डेकोरेटर आणि इंजिनिअर वगैरे सगळ्यांशी संपर्क साधून ठेवतो मी आणि मग हां घराला एक कामाला एकदा सुरुवात झाली की त्यांच्या ऑब्झर्वेशनखाली व्यवस्थित होईल असं

हां हां हां साधारणपने दोन हजार स्क्वेअर फूट असेल हा हा दोन दोन हां खाली हॉल बेडरूम दोन बेडरूम आणि किचन असेल आणि वरती एक बेडरूम असेल

हां हां हां हां हां हां

ओके नाही आता मला एक माहिती अशी हवी आहे की तुम्ही किती वर्षापासून हे काम करताय आणि असं तुम्ही केलेलं काम जवळपास कुठे आहे का म्हणजे ते मला नजरेखालून घालता येईल आणि मग त्याप्रमाणे मला निर्णय घेता येईल

अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे मग ओके ओके हां पण तुम्ही हां मी तुम्हाला कळवेन त्याप्रमाणे आपण एकत्रच जाऊ आणि पाहणी करू हो थँक्यू थँक्यू बाय